हॅलो हां घरकुल एंटरप्रायजेस का हां नमस्कार मॅडम हां काय चाललं आहे आमची नुकतीच इथे बदली झाली आहे आम्ही मुंबईहून इथे आलो आहे तर येताना बरंचसं सामान आम्ही तिकडे सेकंड हँड देऊन टाकलं आहे आणि इथे आल्यावर आता मला जरा दोन तीन घरगुती उपकरणं घरगुती इंस्ट्रुमेंट्स पाहिजेत तर मला तुमचं नाव माझ्या एका मैत्रिणीने सुचवलं आहे की इथे तू जा रिझनेबल रेट्स असतात आणि खात्रीशीर सगळ्या वस्तू मिळतात तर मॅडम मला तुम्ही अशी माहिती देऊ शकाल का की सध्या आता हां हो हो हो हां हां मला सांगते तुम्हाला मला एक टी व्ही घ्यायचा आहे एक हां एक वॉशिंग हां एक वॉशिंग मशीन घ्यायचं न एक फ्रीज घ्यायचा आहे हे तीन वस्तू मला पाहिजे आहेत तर त्यासाठी तुमचंही सजेशन मला लागेल तर साधारण बस्तीस इंचीचं टी व्ही पाहिजे मला आणि तो हो बत्तीस इंची पाहिजे आणि हां आणि हल्लीचे ते भिंतीला लावायचे असतात की नाही टी व्ही हां तर तसला पाहिजे तर तुमच्या मते कुठल्या कंपनीचा जरा सध्या घ्यावा बरं त्याचा रेप्युटेशन चांगला आहे ना पण

अच्छा पण त्याची साऊंड सिस्टीम म्हणा किंवा पिक्चरचं एक असं हे नाही ना हलणारी वगैरे हां कारण तुमच्यावर विश्वास ठेऊन मी घेणार आहे एवढं मात्र तर बघा हां

अरे वा हां अरे वा वा मला नवा दुसरा फ्रीज घ्यायलाच नको फारच छान झालं बरं दुसरं एक असं विचारायचं होतं की आपल्याकडे इन्स्टॉलमेंटची काय सोय आहे का एवढं एवढं कॅश पेमेंट मी करू शकणार नाही आहे तर मी इन्स्टॉलमेंटनी दिल्या तर दोन हप्त्यात देईन फार तर तसं काही तुमची हां हे असेल योजना तर बरं होईल बरं फ्रीज तुम्ही फीज जो फ्री देणार आहात तर तो कुठल्या कंपनीचा आहे पण

आणखीन आणखीन कुठल्या कंपन्याच्या आहेत

अच्छा तोच आहे होय बरं म्हणजे त्याच्यात चॉईस नाही आहे मला दुसरा कुठला मिळेल असं नाही पण मग त्याचे वेगळे वेगळे पैसे द्यावे लागतील मला तुमचा चॉइसचा तर नाही नसणार बरं बरं

बरं मग आणि तेच विचारायचं म्हणजे ह्या दोन्ही वस्तू मला घरपोच मिळू शकेल तुमची ट्रान्सपोर्टेशनची काय सोय आहे का त्याचे चार्जेस देऊ आम्ही हां नाही चार्जेस आम्ही देऊ लेबर हो हो लेबर चार्जेस देऊ की आम्ही नक्कीच बरं एक सांगा मला तुमचा पत्ता सांगा म्हणजे मी स्वतःच येऊन जाते

हं एखादी जवळची खूण सांगून ठेवा दुकानाच्या जवळची म्हणजे मग मला कारण मी नवीनच आले ह्या गावात आत्ता ना बदली होऊ त्यामुळं हां चालेल हो माहिती आहे हो माहिती आहे

चालेल चालेल ओके थँक्यू मॅम थँक्यू थँक्यू ओके बाय बाय हो भेटू भेटू हां